मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे मराठीभाषिक लोक आपला महाराष्ट्रात तर भारतात संपूर्णकडे कुठे तर आजही आहेत आणि या भाषेला जतन करण्याची गरजच नाही कारण मराठी भाषा मातृभाषा असल्यामुळे आईचा पोटातूनच ती बाळाला ऐकली जाते आणि ती अशी शिकवण्याची गरज नाही आहे लहानपणापासूनच आपण मराठीतच व्यवहार करत आलेलो आहोत मराठी भाषेतच बोलत आलेलो आहे म्हणून तिला जतन करण्याचं गरज नाही असं तरी मला वाटते आणि मराठी भाषा ही सदैव आपला अ आपल्या जीवनात असणे गरजेचं आहे कारण मराठी भाषेचं महत्त्व हे खूप जास्त आहे